हॅलो ट्रॅव्हेलिंग एजन्सी हा मी गेल्या टाय गेल्या महिन्यामध्ये अलीबागला गेलो होतो तुमच्या ट्रॅव्हलिंग एजन्सी क थ्रू तर मला इन्क्वायरी करायची होती की मला गाडी आणि ड्राईव्हर भेटेल का तुमच्याकडून तर तुमच्या इथून रेट्स वगैरे काय असणार किती असणार ते सर्व स् कधीपर्यंत म्हणजे कसं समजेल मला तुमची वेबसाईट वगैरे काही आहे की आता मला मॅक्झिमम फॅमिली कार पाहिजे फॅमिली कार अलीबागला जायला ह्या संडेला एर्टिगा पाहिजे एर्टिगा ए सी कार तर तिचा रेंट आणि ड्राईव्हरचा रेंट वगैरे किती असणार ते सांगाल डिझेल पाहिजे पण आपल्याला डिझेल पाहिजे आणि त्याची हे किती असणार आपलं आठ माणसं आहेत आठ माणसं आहे टोटल आप टोटल आणि दोन लहान मुलं आन मला संडेला जायचं आहे संडेला जायचं आहे आणि तुमची एजन्सीची तुमच्या एजन्सींची मला गाडी वगैरे चांगली वाटली म्हणून तुम्हाला मी कॉल केला अलिबाग बीचला जायचं आहे नायगाव नायगावजवळ तर किती होणार आणि कसं होणार डिझेल आता आमचं असणार की तुमचं असणार तर ते सर्व मला सांगा कधीपर्यंत आणि गाडी अवेलेबल आहे का हा चालेल